हो मी प्रवास करते आणि त्याच्यामागे अनेक कारणं असतात जसं की एखादं नवीन ठिकाण पाहायला जायचं असेल तर मला एका ठिकाणाहून दुसरीकडे जावं लागतं त्यालाच मी एखादा छोटासा प्रवास असं म्हणते नवीन ठिकाणं शोधायला त्यांची तिथली संस्कृती खाद्यपदार्थ आणि जीवनशैलीचा अनुभव घ्यायला मला आवडतं त्यामुळे नवीन ठिकाण पाहण्यासाठी प्रवास हा करावाच लागतो दुसरा प्रवास घडतो तो काही कामाच्या निमित्ताने आपल्याला काही वेळेला बऱ्याच काही वेळेला कामाच्या निमित्ताने इत इकडे तिकडे प्रवास करावा लागतो आणि या निमित्तानं मग नवीन व्यावसायिक संधी किंवा नेटवर्किंगचे असे खूपसे अवसर आपल्याला मिळतात सध्या कुटुंबपद्धती ही वेगवेगळी झालेली असल्याकारणानं म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती नसले नसल्याने एकाच घरातील किंवा एकाच घराण्यातील अनेक लोक हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी घरं घेऊन राहतात त्याच्यामुळे कौटुंबिक भेटींसाठी पण आपल्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करावा लागतो त्यामुळे कौटुंबिक भेटींसाठी सुद्धा मी प्रवास करते याशिवाय आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात किंवा नोकरीच्या ठिकाणी जाण्याचा जो काही प्रवास असतो किंवा आपण आठवड्याभर जे काम करतो किंवा आपल्या ज्या रोजच्या दैनंदिन गोष्टींमध्ये आपण इतके अडकलेलो असतो त्यातून विश्रांती आणि मनोरंजन व्हावं यासाठी आपल्यालेल्या निसर्गाच्या सान्निध्यात किंवा समुद्रकिनारी जावंसं वाटतं त्यावेळेला एक जो होतो प्रवास तर तो एक हे मला असं वाटतं की चार प्रामुख्याने कारणं आहेत जेव्हा माणसं प्रवेश प्रवास करतात कामाच्या निमित्ताने सतत प्रवास करण्याचा योग माझ्या माझ्यासाठी येतो कारण एकतर म्हणजे सतत प्रवास करण्यासाठी माझ्याकडे दोन कारण आहेत की माझे जे अत्यंत घट्ट आणि जवळचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना भेटण्यासाठी मी वारंवार त्यांच्या इथे जात असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत प्रवास करण्यासाठी मला माझ्या कार्यालयात मला सतत प्रवास करून जावं लागतं जो खूप लांबचा प्रवास आहे तर ही दोन मेजर कारण आहेत ही दोन मुख्य कारण आहेत जेव्हा मी सतत प्रवास करते